तरूण पिढी संस्कृतीचे तंतोतंत पालन करत नाही आणि आपल्या मूल्यांकांवरील पकड सैल होत आहे का तर या याबद्दल माझे मत असे आहे की मागच्या पिढीप्रमाणे या पिढी मागच्या पिढीत आणि या पिढीत खूप सगळा फरक आहे कामाचा व्याप त्याचबरोबर सोयीसुविधा यानुसार मागच्या पिढीमध्ये एवढ्या सोयीसुविधा नव्हत्या त्यामुळे कुठलीही कुठलाही सण असो त्यामध्ये जास्तीत जास्त वेळ दिला जात होता कारण एवढ्या सुविधा नव्हत्या पोचवायची कुठलंही सपोज आता एक एक्झाम्पल म्हणून जेव्हा पत्र होते पत्र जेव्हा पोचवत पोहोचवलं जात होतं त्यानंतर आपला मजकूर पत्रात लिहून आपण जेव्हा पाठवत होतो त्यानंतर काही दिवसांनी त्यावर आपल्याला त्याचा पत्राचाच दुसरा मजकूर वापस आल्यावरती आपण त्यावर हे घेत होतो आता सध्याच्या पिढीत तसं नाही आहे आता मोबाईलवर सगळं काही आहे आणि स तरुण पिढीला आत्ता कमीत कमी वेळात जास्तीत जास्त काम होईल त्यानुसार कुठलाही सण म्हणा साजरा करावा वाटतो तर त्यासाठी कमीतकमी वेळेत जास्तीत जास्त सजावट सपोज फॉर एक्झाम्पल आता गणपती उत्सव आहे तर गणपती उत्सवामध्ये सण हा आपण साजरा करायचा असतो पण त्यामध्ये कमी वेळेत सण कसा साजरा करता येईल याबद्दलही आपण त्यांना माहिती देऊ शकतो आणि त्यानुसार त्यांच्याकडून करू शकतो पण हिंदू धर्मामध्ये जे स सण आहेत गणपती नवरात्री दिवाळी दसरा गुढीपाडवा आणि महालक्ष्मी वगैरे हे जे काही सण आहेत तर या सणांमध्येही तंतु या सणांचे तंतोतंत पालन केले जाते पण काही वेळेस कामाअभावी वगैरे तर काही तरुण पिढीला एखाद्या वेळेस जमत नाही पण तरीही त्यांच्याकडून कमी वेळेत जास्तीत जास्त काम सांस्कृतिक काम कसं होईल हे याची जमवणूक जर केली तर ते पालन करतीलच आणि सैल होत आहे ह्या मुद्द्याबद्दल मी सहमत नाही आहे पण वेळेचा जो अभाव आहे त्यामुळे होऊ शकते पण जमवाजमव जर केली तर नक्की सांस्कृतिक पद्धतीने सांस्कृतिक पद्धतीचे पालन होईल